हॅलो गॅस एज एजन्सी हां आ आम्ही आता नवीन घरात स्थलांतरित झालेलो आहे आणि गॅस सिलेंडर वितरणाचा पत्ता आम्हाला अपडेट करायचा आहे हो बरं माझा ग्राहक आय डी आणि नवीन घराचा पत्ता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवते आणि प्लीज ते लवकरात लवकर अपडेट कराल का म्हणजे माझी गैरसोय होणार नाही हो हो मी अगदी लगेच फोन ठेवल्या ठेवल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर माझी सगळी माहिती पाठवते आणि प्लीज तुम्ही लवकरात लवकर ते करा ओके थँक्यू धन्यवाद